मी माझे फोटोग्राफीज् जे काही फोटो काढलेले आहेत ते सोशल मीडियावर मी पोस्ट करतो याचा कारण म्हणजे हाच की आपल्याला चांगल्या चांगल्या पद्धतीचे फोटोग्राफी दुसऱ्यांसमोर मांडता यावे आणि लोकांना माहीत व्हावयाला पाहिजे की आपण अशाअशा कलेचे छंदिक आहोत आणि लोकांसमोर हे आपले गुण सादर करण्यास मला आवडते आणि मी वेगवेगळ्या प्रकारचे फोटोज् सोशल मीडियावर पाठवत असतो